प्रतीक गाईड काय हा मला विजिट करायचं होतं कोल्हापूरमध्ये मग काय डेट कधीची काय ॲवेलेबल आहेत सर मुंबईवरुन बोलतो आहे सर विजिट करायचं मुंबईवरुन सर अंधेरीमधून बोलतो आहे काय म्हणजे आता मग फेब्रुवारी ना मग मार्चमध्ये आहेत का डेट काय डेट काय काय अॅवेलेबल काय

ओके हा हा हा मग सर आम्ही समजा सर एक पंधरा वीस जणं आहे मग आम्हाला कशी व्यवस्था करून देणार

सर पुढच्या महिन्यात पाच ते दहा तारीख या वेळेमध्ये आम्हाला वेळ आहे पंधरा ते वीस जणांना तुमचं पॅकेज काय काय राहण्याची किती पर्यंत आहे हा हा हा हा हा मग सर किती पॅकेज किती मग सर म्हणजे काय किंमत आमचं पाच दिवसाचा का कार्यक्रम होता विजिट करायचं होतं कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड असे कोल्हापूरमधून फॉर्ड असं फिरायचं होतं गड बघायचे होते ए सी रूम असणार आहे का नॉन ए सी रूम असणार हॅलो हॅलो हा सर अ ए सी रूम असणार का नॉन ए सी रूम असणार हा मग सर आम्हाला ए ए सी रूम हवे होते मग त्याचं चार्जेस कसे बसणार काय

होय बरोबर हा हा हा हा आणि सर जेवणाची व्यवस्था नॉनवेज असेल का वेज अंदाजे आता कोल्हापूर म्हणजे नॉनवेजच आलं हा हा हा हा हा हा हा मग सर ते कसं ताट कसं बसणार